आम्ही गुजरातचा प्रवास केलेला आहे आणि तिथले लोक गुजराथी भाषेमध्येच बोलतात तिथे हिंदी खूप कमी प्रमाणात वापरतात पण थोडीफार ते हिंदी बोलतात त्यामुळे आम्ही तिथे गेलो तर आम्हाला जास्त कष्ट पडले नाही कारण तिथे ते आमच्यासोबत थोडीफार हिंदी भाषा वापरत होते त्यामुळे आम्ही कसंतरी त्यांच्याशी संवाद साधू शकलो होतो गुजराती भाषा ही खूपच प्रेमळ आणि चांगली आहे आणि आम्ही त्या लोकांसोबत तिथे खूप इन्जॉय केला त्यांच्यासोबत तिथे आम्ही गरबापण खेळलो आणि त्यांचे जे पदार्थ असतात खाण्यापिण्याचे ते पण आम्ही तिथे इन्जॉय केले असं आम्ही त्या लोकाशी संवाद साधला आणि त्यांच्याशी आम्ही असं जुळवून घेतलं